भारतात पूर्वीपासून निरनिराळ्या कपड्यांचं ही केलं जातं भारताच्या प्रत्येक राज्यात म्हणजे अशी वेगवेगळे कपडे घातले जातात जसं की महाराष्ट्राची पैठणी सुरतचं वेगळं गुजरातचं वेगळं राजस्थानचं वेगळी प्रत्येकाची संस्कृती आहे पण आता सध्याच्या जनरेशनमध्ये म्हणजे सध्याच्या पिढीमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचा आपल्याला उदय झालेला दिसतो म्हणजे क्वस्मो क्वालिटी म्हणजे जीन्स पॅन्ट असंल टी शर्ट असेल म्हणजे आमेरिका इंग्लंड इकडं जशी कपडे वापरतात तशी कपडे आपल्या भारतात आता वापरतात म्हणजे पॅन्ट फिटिंग करणे वगैरे असल्या काय पूर्वी लोकं धोतर नेसायची बायका लुगडं घालायच्या साड्या घालायच्या पण आता गाऊन साडी या गोष्टींवर जास्त म्हणजे लक्ष दिलं जातं वरुनं मुलांच्या कपड्यांत खूप बदल झालेला आहे पुरुषांचा पण कपड्यांचा वेगवेगळ्या झालाय त्यात खूप म्हणजे असा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे कपडे घातले जात त्यामुळं भारताच्या सं पच्चि भारताची संस्कृती पाश्चिमात्य संस्कृतीचा खूप मोठा प्रभाव झाला आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं गुलाम बनत चाललेलो आहोत त्यांच्या पूर्न म्हणजे जसं तिकडचं देखरेखाय ज्याचं त्यांचं लोक आहे तसं आपलाही लोक असं वाटतं आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपले आपले कपडे घालावा आपला वेगवेगळा आपण इतरांपेक्षा भारी दिसावं म्हणुन त्यासाठी ती वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तिकडची घालतात